उबेर एजन्सी हां नमस्कार साहेब साहेब म् गाडी बुक केली होती मी डोंबवलीला जाण्यासाठी हो हो अर्धा तास झाला इथे उभा आहे मी या स्पॉटवर अजून काय गाडी आली नाही आहे

मग एवढा वेळ लागतो साहेब एवढ्या वेळेत मी अर्ध्या रस्त्यात पोचलो असतो मी नाही तर त्याने सांगायचं ना ड्रायवरने की ना मी येत नाही आहे म्हणून कॅन्सल केली असती ना हां मग एवढा वेळ थांबून आमचा वेळ पण वाया गेला ना तेवढा नाही ती गाडी कॅन्सल करा हो हो नाही नाही दुसरी गाडी मी बघून घेतो ती रद्द करा बरोबर नाही तुमची ही सर्व्हिस अशी

कशाला बुक करतो आम्ही लवकरात लवकर पो पोहोचेल गाडी जाग्यावर येते

त्यापेक्षा आम्ही दुसरी गाडी केली असती ना मग ड्राय डाय डायरेक्ट

नाही नाही नाही नाही आम्हाला आवडली नाही तुमची ही सर्व्हिस नाही रद्द करा ते नाही नाही नाही ड्रायवर कॉल पण नाही उचलत आहे मग उन्हामध्ये आम्ही स फॅमिली घेऊन इथे उभे आहे ना सॉरी काय चाले कन् रद्द करा चला